देवनागरी म्हणा का कोणची लिपी म्हणा जे आता अस्तित्वात आहे ज्या लिपीचं अस्तित्व आहे ते लिहायसाठी शरीराचे बरेचसे भाग होणं आवश्यक आहे जसं की हात आपल्या हाताची पाचही बोटं आणि आपला खांदा आपलं आपली मानसिक स्थिती आपले डोळे व्यवस्थित आहे का आणि आपले कान व्यवस्थित आहे का आपण जे ऐकतो जे भाषा ऐकतो जे शब्द ऐकतो ते आपण वहीवर पुस्तकावर पानावर भिंतीवर उतरवतो त्याच्यासाठी आपली मनस्थिती आपले हात बोटं तर सगळ्याचं विकसित होणं आवश्यक असतेच शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हात नाही तर आपलं डोकं जे आपली मनस्थिती आहे तिचं विकसित होणं आवश्यक आहे म्हणजे ते जर विकसित असली तर आपण लिहू काय राहिलो आपली लिपी काय आहे तर त्याच्याबद्दल म्हणा का कोणत्या लिपीबद्दल म्हणा तर आपण आपल्या ते आपला आपलं मस्तिष्क जे आहे आपलं जे डोकं आहे ते आपल्याला पहिले एक इशारा देते तेव्हा आपलं कुठलंही शरीरातला कोणचाही पार्ट आहे तो त्याचं कार्य करते मग आपलं जर मस्तक मस्तक जर विकसित नसलं तर ते आपल्याला एक हेच देत नाही आज्ञाच देत नाही की तुम्ही हात चालवा पेन उचला पेन्सिल उचला किंवा काही बी उचला आणि तुम्ही त्या त्याचा वापर करा ते डोक्यात आपल्या एखादा शब्द येईल आपण आपला डोकं आपल्याला इशारा करीन का हा शब्द आपल्याला पेनाने आपल्या वहीवर लिहायचा आहे तेव्हा आपण ते पेन उचलू आणि वहीवर लिहू असं त्याच्यासाठी डोकं म्हणा का हात म्हणा बोटं म्हणा किंवा शरीर पूर्ण शरीर याचा विकास होणं गरजेचं आहे तर असं आपल्या शरीराच्या भागाचं म्हणजे फक्त एक भाग नसून आपलं जे मेन जे कार्य करते म्हणजे ते म्हणजे डोकं त्याचं विकास होणं आवश्यक आहे माझ्या मते